हॅलो गुड मॉर्निंग साई कॅब एजन्सी ना मी ईशा आहे हां मला मला कोल्हापूरच्या आसपासचे सगळे डेस्टिनेशन्स फॅमिलीसोबत मला फिरायचे होते त्यासाठी मला एक कॅब बुक करायची होती फॉर वन डे

ओके

ओके ओके

ओके ठीक आहे ठीक आहे मला मगं पाच सीटर गाडी हवी होती कॅब बुक करायची होती आणि मग आता दोन दिवसासाठी पाच सीटर किती तरी होईल मग त्यामध्ये सगळं हे इन्क्लुडिंग हां हां हां तरी साधारण किती असेल बरं बरं चालेल चालेल सगळ्यात पहिला म्हणजे आम्हाला कवर करायचं होतं महालक्ष्मी मंदिर त्याच्यानंतर मग आपण बाकीचे प्लेसेस चालू करू आपण आता आपला रूट मग तुम्ही कसा काय ते तुम्ही ठरवा पहिला पण पहिला आपण सुरुवात इथून करू ठीक आहे ठीक आहे मग आपली तारीख तरी असणार आहे एक मार्च एक दोन मार्च मग आपण बुक करूया हां हो हो चालेल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सगळे डिटेल्स तुम्ही यावरती पाठवा आणि काही व व आणखी काय वाटलंच मला शंका असेल मी तुम्हाला करेन कॉल आणि ड्रायवर तुम्ही कोणाला पाठवणार आहे काय नाव असणार आहे त्यांचं तुम्ही कोणाला पाठवणार ड्रायवर ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ओके ओके मला मग जाण्याच्या आधी फक्त त्या ड्रायवरचा सगळं नंबर वगैरे पाठवा म्हणजे कसं मी त्यांला कॉन्टॅक्ट करू शकेल ठीक आहे चालेल चालेल ओके थँक्यू ओके